टेस्स टेस्स त्या बघायला गेलं तर सगळ्यात बेस्ट आहे पण सध्या आय पी एलपेक्षा कुठला जा याचा चांगला फॉर्म नाही आहे आणि सध्याच्या तारखेमध्ये आय पी एल सुरूसुद्धा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आय पी एलचा जो क्रेज सध्या आहे पोरांमध्ये किंवा यंगस्टर्समध्ये किंवा एल्डर्समध्येसुद्धा बऱ्यापैकी आहे तो असा आहे की आय पी एलमध्ये आपलं जसं की सगळे आपले ज्या स्टेट्सच्या नावाने जसं चालायचं हे चेन्नई बँगलोर मुंबई कलकत्ता त्याच्यामुळे तो क्रेज वाढलेला आहे सगळ्यांमध्ये आता कलकत्त्याची माणसं मुंबईची माणसं मुंबई एम आयला सपोर्ट करतात जी अंबानीची टीम आहे आणि त्या मुंबई टीममध्ये ह्या वर्षी जसं काय कॅप्टन्सीबद्दल जे झालं ते पण जरा विषय चांगला नव्हता तो तरी पण झालं आणि त्याच्यामुळे कदाचित ह्या वर्षीचा जो परफॉर्मन्स मुंबई इंडियनचा आहे तो जो डाउन होण्याचं कारण माझ्या मते तरी ते आहे की ह्या लोकांना कॅप्टन्सी बदली करायची गरजच नव्हती जेव्हा की रोहित एवढा चांगला कॅप्टन होता आणि चांगल्यापैकी कॅप्टन्सी करत होता जेव्हा की इतकी वर्षं जी चालली मुंबई इंडियनची त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वर्षं बहुतेक माझ्या मते त्यानेच कॅप्टन्सी केली आहे तर आता हा जबरदस्ती हार्दिक पांड्याला त्याच्यात घालणं आणि सगळं हे करून घेणं योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे कदाचित ह्यांचा परफॉर्मन्स बिघडला हेच म्हणू शकतो अजून काय